सत्य घटनावर आधारित पुस्तकं ही इतिहासावरच बेस असतात इतिहास त्यांच्यामध्ये लिहिलेला असतो तेच एकदम सत्य घटनावर पुस्तकं असतात महात्मा गांधींची पुस्तकं वाचली आहे मी बाबासाहेबांची वाचलेली आहेत सुभाषचंद्र बोस भग भगतसिंग शिवाजी महाराज यांची पुस्तके मी वाचलेली आहेत तर ही पुस्तकं सत्य घटनांवर आधारित आहे त्यांनी किती त्यांचे त्यांनी किती पराक्रम केले त्यांच्या आयुष्यामध्ये हे सगळं त्या पुस्तकांमधून सांगितलं आहे आणि त्यांनी स्वतःचे आत्मचरित्र पण लिहिले आहे ते पण पुस्तकं मी वाचलेले आहेत आणि त्याच्यामुळे मला बहुतेक आव्हानं मिळतात आणि ते एकदम रोचक वाटतात वाचायला